मी होम टेटर घेतला आणि त्याचं कारण हे होतं कारण मलाच गाणे ऐकायचं खूप मी शौकीन होतो आणि मलाच साऊंड सिस्टम मला माझा एक फेवरेट होता त्याचा एक भाग असं होतं की त्यामध्ये जे साऊंड जी क्लिअॅरिटी जे आवाज ऐकणं जे निघणं आणि जे पडणं ते मला खूप चांगलं वाटायचा आणि साँग जसं ती गाणी जेव्हा वाजतो जे गा गाण्यामधे जे जसं गुफारे असतो ते मला त्यामध्ये त्या प्रोडकमधे ते खूप चांगलं वाटला आणि त्या प्रोडकची जे वॉईस कमाण असते जे ते पण मला खूप जास्त छान वाटली म्हणून ते मला प्रोडक होम थेटं मला खूप आ चांगलं वाटला आणि त्याच्यात जे साऊंड क्लिअॅरिटी आहे ते पण मला खूप जास्त वेगळे आणि क्लीन वाटलं म्हणून ते मी घेतला आहे